हां हॅलो मीच बोलतो आहे होय काय हां ठीक आहे ठीक आहे फक्त तू काय कर माहीत आहे काय काय काय लागणार आहे काय काय नाही त्याची नंतर मला वॉट्सअपला जर का लिस्ट पाठवलीस तर मला त्या पद्धतीनं भाजी आणता येऊ शकेल ना आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भाजी आणायला सांगितली बरोबर आहे ती कधी येणार आहेत संध्याकाळ म्हणजे कधी रात्री जेवाल थांबणार आहेत ना ती

होय का होय का हं होय काय हां हां हां चालतं आहे की चालतं आहे चालतं आहे चालतं आहे हां बर बर काय तुला भाजी काय काय आणायची ढबू नाही नाही वॉट्सअपला पाठव तू याबद्दल काय हे नाही आहे पण मग ते गोड काय करायचं ठरवले आहेस काय खीर शेवयाची काय आगं चार माणसं येणार ती आणि अर्धा लिटर दूध कसं पुरंल एक दोन लिटर तरी आणलं पाहिजे इतरांनी सगळ्यांनी भरपूर खावं असं काहीतरी ठेव की तू आं का दुसरं काय होय काय होय काय बर बर बर बर मग ते ते काय मुक्काम वगैरे करणार आहेत काय बर होय काय होय बर बर बर बर हां हां हां हां हां हां हां नाही मला काय म्हणायचं आहे की मग खीर करणार आहेस ठीक आहे त्याचे दुसरं काय स्वीट वगैरे काय आणायचं आहे काय आं बर बर चौघंजणं आहेत ती हां हां हां हां बा बा ठीक आहे मग ठीक आहे ठीक आहे आणि ब हे ते ते नव्हे त्यांच्याबरो आणि कोणते मग त्यांचे काय ड्रायव्हर वगैरे आहेत का ते स्वतः एकटेच आहेत म्हणजे ते स्वतः चालवत येतात नाही आहेत काय हं हं हं हं हं हं हं आणि झोपायचं काय काय घरात राहणार सदस्यांची व्यवस्था बघायला पाहिजे

हां हां हां हां हां हां बर बर बर बर बर बर बर बर एक मिनटं हा हा हा हा हा ब ब ठीक आहे मा माझ्या हां पैसे भरले आहेत काय बँकेत हां पण पावत्या बिवत्या आणल्या की पावत्या बिवत्या काय आणल्या का नाही त्याच्या बरं मग आज बरं मग पण मग ते पावत्या करून आपल्या आता तीन दिवस होऊन गेले आणि अजून का घाल नाही म्हणतात त्यांनी लगेच त्या दिवशीच केली पाहिजे ते लिहायला कंटाळा करतात वाटतं ते आपले बरं बर तर आज आज कि आज किती पैसे भरले आहेस मग ते काय हिच्या खात्यात भरले आहेस काय मुलीचा आपल्या बर बर बर बर येताना बाकीचं काय आणायचं नाही ना भाजी बरोबर तांदूळ बिंदूळ वगैरे असं काय लॉन्ग ग्रेन तांदूळ वगैरे असं काय आणायचं आहे काय आं बाकी सगळं आहे बर बर बर आणि त्यांना काय देणं घेणं काय नाही आहे ना

हा बर हं हं आणि बर त्या पिंट्याला काय ड्रेस वगैरे घ्यायचा आहे काय बा बाय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां मग चालेल चल ओके येताना घेऊन येतो भाजी तू वॉट्सपला तेवढी लिस्ट पाठ ओक्के ओक्के हां हां बाय बाय बाय बाय बाय बाय बाय